हां मी पुण्यातनं प्रज्ञा पचुरे बोलते आहे हां ब तुम्ही डान्स क्लास घेता का मला एका करून तुमचा नंबर मिळाला आहे डान्स हो हां तर तुम्ही डान्स क्लास घेता ना मला माझ्या नातीसाठी डान्स क्लास लावायचा आहे तुम्ही कुठला घेता कथ्थक का भरतनाट्यम हां मग हां ती नऊ वर्षाची आहे आणि तिला कथ्थकचं करायचं आहे हां

अच्छा मग तुम्ही किती वेळ घेत आहे क्लास आठवड्यातून बरं अच्छा पण हां बरं पण मग तिला ॲडमिशन घेतली की तिन्ही दिवस क्लास का एकच दिवस क्लास एकच दिवस बरं बरं बरं आणि फीज किती असते हो महिन्याची बाराशे अच्छा आणि मग कशी भरायची सहा महिन्याची तीन महिन्याची कशी भरू शकतो

अच्छा आणि घुंगरू तुम्हीच देणार का अच्छा पण मग ती घुंगरू पहिल्या फीमध्ये मिळणार का प्रत्येक फीमध्ये म्हणजे ते तेवढीच द्यायची फी

अच्छा मी तेच विचारणार होते का बाराशे म्हणालात आणि मग घुंगरू दिल्यानंतर कमी होणार का नाही फी असं कमी होईल ना हां

अच्छा

अच्छा मग तुम्ही बाहेर पण परफॉम करायला तुमच्या स्टुडंट्सला नेता का अच्छा अच्छा

हां बरं बरं बरं आणि मग तुमचे क्लास ला कधीही आम्ही येऊ शकतो ना म्हणजे सुरुवात कधीपासून होते ॲकॅडमी की

अच्छा मग मी तिला घेऊनच येऊ नं आणि आणि तुम्ही तिला हां व्यवस्थित ओके ओके चालेल मग मी घेऊन येते सोमवारी येते हं हो हो ओके ओके बुधवारी येते हां ओके अच्छा थँक्यू